जे महाराष्ट्राचे लोकं आहे जे सर्वाधिक मराठी भाषेचा वापर करतात तर जे लोक जे लोकांना भाषा कळत नाही जी मराठी जे की महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक असतात दिल्ली वगैरे वगैरे किंवा कन्नड नाही तर कर्नाटक वगैरेचे जे इकडचे लोक असतात तर त्यांना म् ही भाषा कळत नाही तर मग अशा लोकांसाठी जे मराठी भाषा बोलणारे लोक असतात तर ते हिंदी वापरतात किंवा हं सहजासहजी हिंदीच वापरतात आणि इंग्लिश वापरतात कारण की माराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना किंवा लोकांना एकापेक्षा मराठीपेक्षा जास्त भाषेचा ज्ञान असतोच तर हिंदी भाषा जर म्हटलं तं सर्वात जास्त हिंदी भाषेचा वापर केला जात असतो तर कारण की जे शाळेच्या पाठ्यक्रमातच त्यांना शिकवले जात असते की कशाप्रकारे हिंदीत संवाद वगैरे साधतात हिंदी भाषेचा ज्ञान दिलेला असतो तसंच संस्कृत भाषा तसंच इंग्लिश पण थोडीफार भाषा येतेच हिं तर हिंदी सर्वात जास्त या भाषेत आम्ही संवाद साधतो